मी एखादा नवीन पदार्थ बनवलेला नाही आहे परंतु खाद्यपदार्थ मला बनवता येतात आणि चांगल्या तऱ्हेने बनवता येतात त्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळालेली आहे कारण लहानपणापासूनच आम्ही मान्च्या आईसोबत घरकामामध्ये मदत करत होतो त्यामुळे थोडेफार चांगले पदार्थ मला तयार करता येतात